मी एकदा एका नृत्यस्पर्धेत भाग घेतला होता त्या नृत्यस्पर्धेत मी शांताबाई या गाण्यावर डान्स केला होता शांताबाई या गाण्यावर डान्स केल्यानंतर प्रेक्षकान आणि मग प्रेक्षक हे खूपच खुश झाले प्रेक्षक खूप मला अनुभव आला की प्रेक्षक कसे आपल्या प्रतिसात देतात आपण डान्सची किती प्रॅक्टिस केलं त्याचं फळ भेटते की नाही आपल्याला खूप असा मला खूप अनुभव आला अनुभवामधून शिकलो की कधीच कोण्या व्यक्तीला भ्यायचं नाही आपलं पण कमी कधीच होऊन जायचं नाही नृत्यस्पर्धा ही खूप अशी सोपी गोष्ट नाही नृत्य करणं म्हणजे हे काही साधारण गोष्ट नाही नृत्य म्हणजे खूप अशी अवघड गोष्ट आहे नृत्य करण्यासाठी खूप असा वेळ द्यावा लागतो खूप असे प्रयत्न करावे लागतात मला हे बनतेच मला करताच येते नृत्य असे खूप असं क स्टेजवर गेल्यावर अंग असं चण चण कापते प्रेक्षकांना बघून सर्व प्रेक्षक असे ओरडत राहतात प्रेक्षकांना खूप असं त्रास द्या प्रेक्षक असं खूप त्रास देतात की जे की सहन करू शकत नाही आपण खूप असं खूप म्हणजे माझा एक वाईट असा अनुभव म्हणजे प्रेक्षकांनी मला साथ दिली नव्हती आणि चांगला अनुभव म्हणजे माझ्या शिक्षकांनी मला खूप अशी साथ दिली की तू चांगला डान्स केला असा असा केला असं सर्टिफी मला प्रमाणपत्र सुद्धा आमच्या शिक्षकांनी दिलं आहे आणि प्रेक्षकांनी मला साथ दिली नाही त्याबद्दल मला खंत झाली आणि ती स्पर्धा त्या स्पर्धेत मी पहिला काही नंबर आणू शकलो नाही नाही मात्र मला असं चांगलं वाटलं की मी रोहतेक करू शकलो एवढ्या लोकांपुढे असे खूप असं चांगलं वाटलं नंतर माझ्या शिक्षकांनी माझ्या मित्रांनी मला खूप असे समजावून सांगितले की तू खूप असा चांगला डान्स केलास नृत्य केलं आहे खूप असं चांगलं वाटलं आहे नंतर मी समजावून खूप चांगलं वाटलं आहे मला आणि नंतर मी खूप असं चांगलं केलं आहे ही माझा नृत्यबद्दल असा अनुभव होता